तर मला मराठी भाषेमध्ये आवडत असणारे शब्द तर असं बघायला गेलं तर मला लई भारी हा शब्द आवडतो कारण हा शब्द ऐकताच असं एनर्जेटिक वाटायला लागतं आणि आत्ताच ह्या गाण्यावर एक गाणंही होऊन गेलं आहे लई भारी या शब्दावर तेही मला खूप आवडतं दुसरा शब्द बघायला गेलं तर अथांग अथांग हा शब्द ऐकला की तो स समुद्रासारखा सर्वत्र पसरल्याची भावना देतं म्हणून मला अथांग हाही शब्द आवडतो तिसरा शब्द म्हणजे पाऊस पाऊस हा शब्द ऐकलं की जे पहिलं आठवतं ते म्हणजे पहिला पाऊस आणि पहिल्या पावसात पहिल्या पावसातला तो मातीचा सुगंध वा मन प्रसन्न होऊन जातं चौथा शब्द आहे वसंत वसंत हा शब्द ऐकला की पहिले आठवतं ते म्हणजे सकाळी उठलं की झाडांवर दिसणारा तो दवबिंदू व ती सूर्याची किळ कोवळी किरणे आणि अंगणात पडलेला तो प्राजक्ताच्या फुलांचा सडा म आणि आता मराठी भाषेबद्दल बोलायला गेलं तर मराठी भाषा बोलण्याचा मला खूप अभिमान वाटतो कारण मराठी भाषेला दीडशे वर्षांपेक्षाही जास्त इतिहास लाभला आहे मराठी ही भाषा पूर्ण महाराष्ट्राची राज्यभाषा आहे आम्ही एक मे हा मराठी राज्यभाषा म्हणून से सेलिब्रेट करतो म्हणून मला मराठी भाषेचा अभिमान आहे